भारतामध्ये ब्रिटिशांचा बस्तान पूर्णपणे बसल्यानंतर त्यांच्या ताब्यातल्या मुंबईला त्या खूप महत्त्वाचं स्थान निर्माण झालं संपूर्ण भारतातून जी स्वातंत्र्य चळवळ मुळात चालू झाली आहे ती मुंबईतनंच सुरू झालेली आहे अठराशे पंच्याऐंशी साली त्या अख्ख्या भारत भारतातून इथे लोकं यायला लागले सगळ्या नेत्यांचं इथे एकत्रीकरण झालं आणि राष्ट्रीय काँग्रेस ती इथे चालू झाली आणि इथूनच मुंबईतूनच स्वातंत्र्यासाठीचा लढा मुहूर्तमेढ इथे रोवली गेली आणि त्यामुळे एक स्वातंत्र्य चळवळीला एक य दिशा मिळाली हे सगळं आपल्या राज्यात महाराष्ट्रात मुंबईमध्ये चालू झालं नाहीतर तोपर्यंत ठिकठिकाणी विस्कळीत स्वरूपात स्वातंत्र्याचे लढे चालू होते परंतु ते इथे आले त्या ज्याप्रमाणे ही राजकीय पक्षाची स्थापना झाली त्याचप्रमाणे सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळी पण झाल्या कारण आपल्या इथे पुणं हे विद्येचं माहेरघर होतं तिथे अनेक सामाजिक सुधारणांसाठीचा पाया रचला गेला आगरकर रानडे ह्या लोकांनी सामाजिक सुधारणांसाठी पाया रचला त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या मं सहकार्याने किंवा त्यांच्याच प्रेरणेतून जी एशिआटिक लायब्ररी जी मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे हे जी वाचन आणि सांस्कृतिक गोष्टींसाठी महत्त्वाची समजली जाते त्याची पण स्थापना त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या आहे